माणूस हा चुकीचा पुतळा आहे त्यामुळे माणूस चुकीचं वर्तन केल्यावर भांडणं होत असतात तर आजूबाजूला भांडण बऱ्याचदा ऐकलेले आहेत किंवा ते समोर पाहिलेले देखील आहेत छोटी भांडण्याचे कारण हे बऱ्याचदा काय होतं की संवाद जो असतो तो संवादामध्ये कउन्सलिंग म्हणजे त्याला आपण समुपदेशन म्हणतो तर बऱ्याचदा एखादा हेतू असेल कुठला एखादा हेतू समोरच्या व्यक्तीकडून तो पूर्ण आपला झालेला आहे किंवा आपल्या मनावर एखाद्यानं कृत्य केलं तर त्या कृत्य कृत्यमधून देखील भांडणं निर्माण होऊ शकतात किंवा भांडणं होतात